पर्यटकांना आन आकर्षित करण्यासाठी आमच्या क्षेत्रामध्ये वाहतूक पायाभूत सुविधा आहेत पायाभूत म्हणजे राहण्याच्या सोयी वाहतूक पायाभूत सुविधा राहण्याच्या सोयी म्हणजे म्हणजेच की अपारमेन्टमध्ये खोली भाड्याने देणे आणि वाहतूक म्हणजे टू व्हीलर फोर व्हिलर ऑटो बस ट्रेन अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा म्हणजे मेडिकल मेडिकल कपड्याचे दुकाने किराणा दुकाने अशा अशा आणखी पर्यक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारे अजून काय केलं जाऊ शकते म्हणजे काही लोकं स्वतःचे ठेले बां ठेले बांधतात जसे की पाणीपुरी पाणीपुरीचे ठेले कोणी कपड्याचे स्पेशल दुकान कोणी ब्युटीपार्लर वगैरे असे विविध प्रकारचे स्वतः स्वतः म्हणजे लोकांना स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारे असं दुकान वगैरे खोलतात